पिढ्यान् पिढ्या चालत असलेल्या राज्यातील प्रमुख सांस्कृतिक सामाजिक परंपरा म्हणजे आपण दरवर्षी मारबत साजरी करत असतो पोळ्याला त्यातल्या त्यात मग आपण शिवाजी जयंती वेगवेगळे सोहळे साजरे करत असतो आंबेडकर जयंती शिवाजी जयंती महाशिवरात्री आणि बरेचसे असे कार्यक्रम असतात होळी महाराष्ट्रात साजरा कर केला जाणारा सांस्कृतिक महोत्सव आहे गणेशोत्सव आहे गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात लोकांना एकत्र करण्या करिता केलेली होती आणि तो उत्सव ब्रिटिश काळापासून तर आत्ताच्या स्वतंत्र भारतातसुद्धा तो उत्सव खूप मोठ्या जोराशोरात साजरा केला जातो त्यातल्या त्यात चौदा एप्रिल बाबासाहेबांची जयंती ही खूप मोठ्या आणि जोराशोरात साजरी केली जाते शिवबांची जयंती लोक खूप जो मोठ्या आणि जोराशोरात साजरी करत असतात बरेचसे असे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते आपल्या देशात साजरे केलेल्या जातात आणि ते पिढ्यान् पिढ्या चालत असलेले कार्यक्रम आहेत